माझ्याकडे कॅमेरा आहे तो म्हणजे आधी कॅमेरा म्हणजे पिच्चर चांगले निघाले की दिसत नव्हते त्याच्यात रोल पण टाकावा लागत होता म्हणजे ते दिसत नव्हते चांगले आणि आता जे डिजिटल कॅमेरे आले त्यात म्हणजे असे आपण फोटो काढल्याबरोबर दिसतात आपल्याला की चांगले काढले की खराब निघाले की चांगले निघाले जर चांगले निघाले असेल तर आपण ठेवू शकतो चांगलेच नसेल निघाले तर आपण ते म्हणजे आपण ते डिलीट करून परत चांगले फोटो काढू शकतो आणखी डिजिटल कॅमेरात फोटो काढण्याचा म्हणजे एकदम चांगलं वाटते म्हणजे आधीच्या कॅमेरात ते होते जुन्या काळात म्हणजे जुने कॅमेरे होते ते कॅमेरा मीन्स असा म्हणजे परफेक्ट दिसत नव्हते फोटो आपण चांगले काढले की खराब काढले चांगले दिसत नव्हते आता जे डिजिटल कॅमेरे आलेत ते खूप छान आहे आणि दिसतं आपलं